पारंपरिक प्रसंगी नृत्य करताना लोक पारंपरिक प्रकारचे कपडे परिधान करतात कोणते कपडे परिधान करायचे हे नृत्य शास्त्रीय आहे की लोककला या प्रकारात मोडणारं आहे ह्यानुसार ठरतं आणि त्यानुसारच नर्तक त्या प्रकारचे कपडे परिधान करतात भारतात विविध संस्कृती विविध राज्य विविध भाषा आणि विविध कला आहेत त्यानुसार त्या कलांमध्ये विविध प्रकारचे शास्त्रीय आणि लोककला प्रकारात मोडणारे विविध नृत्य आहेत उदाहरणार्थ भरतनाट्यम कथ्थक मणिपुरी कुचीपुडी ह्यासारखे अनेक शास्त्रीय नृत्य आहेत त्याचप्रमाणे लावणी असो गरबा असो किंवा भांगडा गिद्दा असो असे लोककला प्रकारात मोडणारे नृत्य देखील आहेत लोककला आणि शास्त्रीय या भेदानुसार नर्तक विविध प्रकारचे कपडे परिधान करतात प्रत्येक नृत्याची अशी ही एक खास शैली असते आणि त्याची एक वेगळी ओळख असते त्या शैलीनुसार आणि त्या ओळखी ओळखीनुसार विविध कपडे नर्तक परिधान करतात त्या नृत्यामधून जे संदेश किंवा जी कथा नर्तकाला पोहोचवायची आहे प्रेक्षकांपर्यंत त्या कथेनुसार देखील विविध पोशाख निवडले जातात उदाहरणार्थ आपण सगळ्यात पहिल्यांदा कथक या शास्त्रीय नृत्याबद्दल बघतो जेव्हा कथ्थक नर्तक नृत्य करणार असतो तेव्हा तो साधारणपणे चनिया चोली या कपड्यांचा वापर करतो किंवा अंगरखा अनारकली अशा विविध मुघल पारंपरिक पोशाखाचा देखील वापर केला जातो या पोशाखांबरोबर बिंदी गळ्यातला हार झुमके झपका इत्यादींचा देखील वापर केला जातो जेव्हा कथक नृत्य कथक नृत्य करणारे नर्तक नृत्याद्वारे कृष्णाच्या लीला प्रेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतील त्यावेळेस कृष्णाला त्यावेळेस कृष्णाला साजेसं असं मोरपीस देखील नर्तक आपल्या पोषाखां पोशाखामध्ये परिधान करतात त्यानंतर आपण भरतनाट्यमकडे वळू वळूयात भरतनाट्यमची अशी एक खास साडी असते ती प्रत्येक नर्तक परिधान करतो त्याचबरोबर त्यांचे खास दागिने देखील नर्तकांना अनिवार्य असतात त्यानंतर हाताला अल्ता लावणे पायाला अल्ता लावणे हे देखील भरतनाट्यमचे एक महत्त्वाचे गोष्ट आहे महत्त्वाची अशी पारंपरिक गोष्ट आहे आता आपण वळूयात लोककला या प्रकारात मोडणाऱ्या नृत्यांकडे जसे की गरबा गरबा जेव्हा सादर केला जातो किंवा खेळला जातो त्यावेळेस मोठमोठे चनिया चोली लोक घालून नर्तक घालून गरबा खेळतात गरबा खेळताना असा विशिष्ट असा पोशाख कोणता करायचा हे ठरलेले नाही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही पोशाख परिधान करू शकतात तसेच जेव्हा गोष्ट येते भांगडा किंवा गिद्दा अशा पंजाबी लोककला लोकनृत्यांची त्यावेळेस देखील तुम्हाला हवे ते पोशाख हवे ते पारंपरिक पोशाख तुम्ही परिधान करू शकता लोकनृत्यांमध्ये पोशाखांना पोशाखांबाबत लोकनृत्य थोडेसे कमी कठोर असतात पण जेव्हा गोष्ट येते शास्त्रीय नृत्यांची त्यावेळेस पारंपरिक पोषाख आणि दागिने हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते